हो का नाही मला चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांसाठी संवाद लेखन करायला नक्कीच आवडेल कारण का नाही आवडणार संवाद लेखन म्हणजे काय एकदम मस्त आणि क्रिएटिव काम आहे कारण त्याच्यामध्ये कल्पनाशक्ती निरीक्षण आणि थोडंसं गम्मतशीर ट्विस्ट घालून लोकांना एंटरटेन करायची ज जबरदस्त संधी मिळते संवादलेखन मला का आवडेल की ज्या त्यामुळे काय होतं संवादामुळे जी पात्र अस संवादामुळ मधून पात्र काही जिवंत होतात म्हणजेच कथेतली पात्रांना स्वतःचा आवाज मिळतो आणि स्वभाव देणं ही मोठी मजा आहे प्रत्येक पात्राचं बोलण्याचं वेगळं ठणठणीत असतं कुणी मस्त शिवटपणा करणार तर कुणी शांतपणे बोलणार आणि कुणी एकदम टोकदार हे सगळं संवादातून ठरतं आणि हे आणि हा एक आहे की लोकांशी कनेक्ट होण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे प्रेक्षकांना एखाद्या सीनशी किंवा प्रा पात्राशी जोडायचं असेल तर चपखल असे संवाद हवेत एखादं साधं वाक्य आ किंवा मग एखादा डायलॉग जर मनाला भिडला तर लोक तो नेहमी लक्षात ठेवतात काही डायलॉग्स तर कल्चरमध्ये बसून जातात जसं की बडे वडे देशो में एसी छोटी छोटी बाते रेहती है किंवा मग तो जा सिमरन जी ले अपनी जिंदगी यासारख्या डायलॉग्स फक्त शब्द नसून तर ते भावना बनून जातात आणि ह्यामुळे काय होतं की आपल्या ज्या वेगवेगळ्या भावना आहेत तर त्या व्यक्त करायला म नक्कीच आवडेल मला कारण काही वेळा हलकी फुलकं विनोद क लिहायचं आणि कधी हळवं तर कधी गंभीर असं तर कदी एखादं असं एकदम सस्पेन्स भरलेलं संवादलेखनात हे सगळं खेळ मांडता येतो आणि यात मनमोकळ्या भावना व्यक्त करता येतात लोकांना हसवता येतं संवादलेखनातून मस्त विनोदी निर्माण करून लोकांना हसवता येतं तर कधी एखादा इमोशनल डायलॉग देऊन लोकांना रडवता देखील येतं लेखकाला लोकांच्या भावना हलवायचा हा एक जबरदस्त पॅटन असतो तसंच कल्पनाशक्तीला बोलला कल्पनाशक्तीला पूर्णपणे वाव मिळतो संवादलेखन म्हणजे लोकांना एंटरटेन करण्याची विचार करायला लावण्याची एक भन्नाट कला आहे अशी संधी मिळाली तर मी नक्कीच हातातून सोडणार नाही